सर मला आपलं क्लासेसबद्दल विचारा होतं लावणीच्या आपली लावणी लावणी नाही नाही आपलं मला फक्त लावणीबद्दल विचारायचं होतं आपलं माझी ताईला अन् मला लावायची होती तर नाही सर तसं तर लावेल नाही फक्त स्कूल कॉलेज म्हणजे तसं नाचेल आहे तसंच कुठं नाचेल नाही मग आता लावावा म्हटलं आता व्हेकेशन सुरू आहे तर अन् अन् आणखी सर आणखी काही द्या ना डिटेल्स अन् सर अॅडवास किती देणं पडतील अन् सर तसं

कोण कोणतं सर त्या आपलं ते झेरॉक्सच्या साईडचं दुकान तेच का बुथवाली सर दोघाची टायमिंग अन् बॅचेस वेगवेगळे एकत्रच असतात अन् सर वं सर काय निगोशेट होणार का दोघाचं मिळून अच्छा सर मग अन् सर आपलं कितीकं मग आहे टायमिंग काय ठेवशाल तुम्ही

ओके सर मी सांगतो सर तुम्हाला थोड्या वेळानं व्हिजिट देईन तुमच्या दुकानावर ठीक आहे